उस्मानाव जिल्हा हा एक महाराष्ट्र राज्याचा मराठवडा विभगातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे जिल्ह्याचे प्रशासकीय सामाजिक व आर्थिक जीवन वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत जवळूनच संबंधित आहे उस्माद जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था गेले काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुधारली आहे परंतु अजूनही काही अडचणी कायम आहेत या व्यवस्थेचा या व्यवस्थेमध्ये रस्ते वाहतूक व्यवस्था आहे रेल्वेसेवा आहे खाजगी वाहने आहेत त्याच्यामध्ये उस्मा जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे एन एच बावन जो सोलपूर लातूर बीड औरंगाबाद अशा शहरांना जोडतो तसेच राज्य महामार्गचं जाळं यादी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे विकसित झालेलं आहे जिल्ह्यातील बहुतेक गावे आणि तालुके हे मुख्य शहराशी पक्क्या र रस्त्याने जोडलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये रेल्वेसेवा सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे आणि या मार्गावरून लातूर मिरज

लातूर मिरज मुंबई अशा पुणे अशा शहरांना जो जोडणी मिळते